मला लता मंगेशकरचे गाणे पुष्कळ आवडतात लता मंगेशकरचे रोमँटिक सॉन्ग फार आवडतात संध्याकाळच्या टाइमाला मला लता मंगेशकरचे गाणे गुणगुणायला आवडतात लता मंगेशकरने सिंगल गाणे म्हटलेले फार आवडतात मला आंधी पिक्चरमधलं तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा नही हे गाणं पुष्कळ आवडतं मला लता मंगेशकरची सगळ्यात जास्त गाणी हेमामालिनीने म्हटलेले आहेत हेमामालिनीच्यानंतर श्रीदेवीने ऊर्मिला मातोंडकरने पण म्हटलेले आहे लता मंगेशकरचा आवाज वर्ल्ड फेमस आहे